ट्रेकसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संभाळणं खूप सोपे आहे त्यात जास्त मला डोक्याला डोकं लावायची गरज पडत नाही कारण की मी व्यवस्थित योग्यरित्या प्रत्येक गोष्टीचं ठरवत असतो त्यामुळे मला जास्त वैयक्तिक आणि मी असं आहे की जीवनात ट्रेक्स संभाळायचं काही गरज पडत नाही आणि मला कायमच मित्रांकडून कुटुंबाकडून पाठिंबा मिळत असतो त्यामुळे मी आणि ट्रेक्स मला खूप आवडतात करण्यासाठी खूप आवडतात एखादा थकवा घालायचं असलं तरी मी ट्रेक्स करतो आणि ट्रेक्समधून आलेला थकवा घालवण्यासाठी परत आराम करतो त्यामुळे एवढं काही असं वाटत नाही पण एक समतोल जरूर राखायचाच असतो व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात ट्रेक करताना आणि काही झालं तरी ट्रेक सोडायची नसते ट्रेकला हे जायचंच असतं महिन्यातून दोन वेळा जा तीन वेळा जा पण ट्रेकला जा ट्रेकमुळे तुमचं शरीर तंदुरुस्त बनतं आणि ट्रेकमुळे एक एक नवीन ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे तुम्ही ई वैयक्तिक जीवनात व व्यवस्थित ट्रे ती उर्जा तुम्ही वापरू शकता त्यामुळे ट्रेकचे खूप फायदे असतात आणि नवीन नवीन लोक ग प्रत्येक वेळी तुम्हाला भेटत असतात ट्रेकला गेल्यानंतर आणि असं असल्यामुळे काही कुटुंबाकडून मित्रांकडून मला पाठिंबा मिळतो कारण का आरण कारण असं की आम्ही मित्र मिळूनच ट्रेक ठरवत असतो कुठे ट्रेकिंगला जायचं आहे आणि आमच्या मित्रांमध्येच ट्रेकबद्दल एक एक जिव्हाळा आहे जिव्हाळ्याचा विषय आहे तो आमच्यासाठी आणि त्यामुळे मी ट्रेक करतच असतो